हे घ्या काका तुमचे पैसे माज्याकडे पाचशे आहेत सुट्टे नाही आहेत शंभर झाले ना तुमचे अच्छा तुम्ही बघा तुमच्याकडे आहेत का मी पण पर्समध्ये बघते नाही हो नाहीत पर्समध्ये ओ मिळाले का बरं झालं सुट्ट्यांचाच प्रॉब्लेम होतो धन्यवाद येते हां